हायकिंगसाठी आवडता प्रदेश म्हणजे स समुद्र किनारे कारण समुद्र किनाऱ्या ठिकाणी शांत शांत असं वातावरण किंवा वारा आणि असं समुद्र निळाशार समुद्र पाणी बघत ते वातावरण म्हणजे असं वेगळंच म्हणजे एकदम आनंददायी असं असतं आणि बर्फाच्छादित पर्वत

आणि पर्वतावरील सूर्यास्त हा हे म्हणजे वेगळंच काय म्हणजे वेगळं दृश्य असतं ते डोळ्यांचे पारणे फिटवणारं असतं म्हणजे पर्य पर्वतावरून सूर्यास्त हा म्हणजे वेगळा म्हणजे एखाद्या म्हणजे आपण लगेच म्हणतो की एक फोटो पटकन काढून घ्या म्हणजे असा वेगळाच असतो की आपल्याला ते परत अनुभवता येत नाही